शेतीमध्ये विविध अवजारे असून त्यांच्या वापरामुळे शेती ही आपली अतिशय चांगली प्रकारे केली जाऊ शकते जसं की उदाहरणार्थ सांगायला गेलं तर रोटर रोटर हा एक असे अवजार असून आपले शेतांमध्ये तण आलं तर आपण त्या रोटरचा वापर करून ते पूर्णतः गवत तण आपण बारीक करू शकतो आणि त्याला चांगलं उपजाऊ खतामध्ये त्याचा निर्माण त्याला वापर करू शकतो तो रोटरमाऱ्याने पूर्णतः तो तण जे काही पा झाडं वगैरे असतील ते पूर्णतः बारीक होऊन तुटून पडून मातीत दबून जातात रोटर हा अतिशय शेतकऱ्यांसाठी चांगलं साधन आहे बाकीचं नंतर नांगर नांगऱ्याचं नांगराचा नांगर एक अतिशय फायद्याचा असून आपली पीक जसं की तूर उडिद वगैरे झाल्यानंतर त्याचे जे तूरचे जे खालचे सड असतात ते जमिनीमध्ये राहिलेले असतात नांगरमाऱ्यानंतर ते पूर्ण खालची जमीन वर येते आणि जी वरची जमीन गरम असते ते खाली जाऊन खालची जी ओली जमीन असते ती वर येऊन पूर्ण वरची जमीन उन्हाने तळते जेणेकरून जमिनीमधलं फर्टिलिटी म्हणजे जमीनीमधलं खत नॅचरली ते वाढतं जेणेकरून शेतकऱ्याला फायदा होतो चांगलं पीक आणण्यामध्ये नंतर मोगडा असेल आपण जमीन भुसभुशीत करण्यासाठी नंतर पाळी असेल असे विविध प्रकारचे नंतर फवारण्यासाठी ब्लोअर जेणेकरून आपण विविध प्रकारे झाडांची फवारणी करू शकतो हाताने फवारणी करणार तर ते काही शक्य नाही वाढत्या तंत्रज्ञानामध्ये ब्लोअरचा वापर करून आपण झाडांचे चांगल्या प्रकारे फवारणी करू शकतो छोटे छोटे नोजल्स त्याला असतात ज्यां ज्याच्यातून पाणी छोटे एकदम अगदी तुषार एकदम छोटे लहानसे तु तुषार निघून ते चांगल्या झाडांच्या पानावर बसतात झाडानंतर झाडांचे पानं ते तुषार आतमध्ये असं ओढतात औषध तसं कमी लागू शकते ब्लोअरमुळं फवारणीमुळे असे वेगवेगळे साधनं आहेत जेणेकरून आपल्या शेताला शेतीला फार उपयोगी पडू शकतात ते